आमच्या क्षेत्रात सर्वसामान्य जनतेला ज्या आरोग्य समस्या आहेत त्यात संसर्गजन्य रोग म्हणजे थुंकीद्वारे शिंकेद्वारे खोकल्याद्वारे जे पसरतात यात जास्त समस्या आहे आणि लहान बाळांमध्ये कुपोषणचं प्रमाण भरपूर आहे आता त्यांना योग्य आहार मिळत नाही याची भरपूर कारणे असू शकतात होऊ शकते त्यांची परिस्थिती गरीब आहे किंवा होऊ शकते त्यांच्या आईला कुठला आहार द्यावा हे समजत नाही किंवा असेही होऊ शकते त्या गावातील आरोग्यसेवा ज्या सेविका आहे ज्या अंगणवाडीच्या बाया आहे त्या घराघरापर्यंत पोचू शकत नाही किंवा त्या पोचत असेल तर या बाया अंगणवाडीत जाऊन माहिती घेत नसेल असे भरपूर कारणं असू शकतात पण समस्या आली की त्याला तोंड द्यावंच लागते आणि जर आपण त्या समस्याला तोंड दिलं नाही त्या समस्याचं निवारण केलं नाही तर ही समस्या कमी होण्यापेक्षा जास्त वाढू शकते आणि नंतर मग वाढलेल्या समस्येला तोंड देणं हे जास्त कठीण होऊन जातं आमच्या क्षेत्रात आणखी एक समस्या ती म्हणजे डायरिया या समस्येला आपण भरपूर लोकांनी तोंड दिलेला आहे आणि जवळपास ती समस्या आटोक्यात आली आहे कारण ती समस्या नेमकी झाली कशापासून हे जर आपल्याला माहीत झालं तर आपण त्याचं योग्य निवारण नक्कीच करू शकतो